हां बोला हो हो मिळेल ना तुम्हाला किती क्वांटिटी हवी आहे

पनीरचा अडीचशे रुपये पाव किलो असा भाव आहे तुम्हाला किती लागणार आहे ओके पाच किलो पाच किलोचे सर बघा नऊ हजार रूपये होतील हो

दुधाचा भाव सत्तर रुपये लिटर आहे तुम्हाला किती पंचवीस लिटर हवं आहे का पंचवीस लिटं पंचवीस लिटरचे सत सतरा हजार होतील हां दहीचे होतील पंधरा हजार आणि आपल्या ताकाचे बारा हजार होतील हो हो हो मिळेल ना पाच किलो का हां मिळेल ना पाच किलो श्रीखंड त्याचे वीस हजार रुपये होतील बटर पाच हजार होईल बटरचे पण दोन किलो हां थोडा फार करूया आपण हो हो देऊ ना

हो हो मिळेल अहो तुम्ही तुमचा ॲड्रेस द्या आम्ही तुमच्या घर आम्ही तुमच्या इथं पाठवून देऊ हो हो आम आमची माणसं येऊन तुमच्या घरी तुमचं सामान डिलिवर करतील नाही नाही नाही नको नाही नाही नको तुम्हाला गुडीपाडव्याच्या दिवशी दहा वाजेपर्यंत तुमचं सामान तुमच्या इथं पोहोचवलं जाईल तुम्ही तुमचा ॲड्रेस लिहून द्या हां ठीक आहे चालेल नाही नाही नाही देणार देणार नक्की देणार हां ठीक आहे